कुटुंबात पुरुष आणि स्त्रीची भूमिका काय असते तसं काही वेगळं नसते स्त्री घरात असेल नोकरी करत नसेल तर ती घरची सगळी कामं सांभाळते मग तिला पुरुषाची साथ मिळते जर तो तीन शिफ्टवाला असेल तर तो सकाळी कामाला जाईल संध्याकाळी घरी आल्यावर मुलांना शाळेतून आणणं त्यांना डॉक्टरकडे नेणं त्यांचं काही इतर कामं फर्स्ट असेल तर तो डॉक्टरकडे नेऊन त्याची लस हे ते छोट्या छोट्या गोष्टी वाटतात पण या महत्त्वाच्या आहे ह्या गोष्टी तो करू शकतात किंवा कधी सुटीच्या दिवशी बाजारात गेले सगळे सामान आठवड्याचं आणलं भाजी आणली फ्रीजमध्ये ठेवली तर स्त्रीला त्रास नाही होत ती आठवडाभर मुलांची चांगली देखभाल करू शकते त्यांचा अभ्यास नियमित घेऊ शकते त्यांच्याकडे लक्ष पुरवू शकते पण कामाला जाण्या बायकांचं तसं नसते त्यांना पुरुषांची मदत लागणारच जसं पुरुष नोकरी करतात त्या पण करतात तर पुरुषांनी तितकीच त्यांना मदत करावी अशी अपेक्षाही असते त्यांची म्हणजे सकाळी त्या ऊठतात लवकर तर तुम्ही लवकर उठून थोडं मुलांची तयारी केली मुलांना शाळेत सोडलं तर ती तेवढ्या वेळत टिफिन वगैरे करून आपली तयारी करेल तुमची तयारी करेल अशा कित्येक गोष्टी असतात मुलांना शाळेत सोडणं आणणं जर तुम्हाला अव्हेलेबल असेल तर तुम्ही करू शकता पण काही वेळेस पुरुषांनाही वेळ मिळत नाही काही लवकर जाऊन उशीरा येतात मग त्यांना तसं शक्य होत नाई तेव्हा आपल्यालाच काहीतरी बघावं लागते जर दोघंही नोकरी करत असेल तर मग कुठल्या बाईला आपल्याला सांगावं लागते की तू बाबा मुलांना सोड आण किंवा घरातली थोडी कामं कर किंवा कामवाली ठेवावं लागते कपडे भांड्याना असंही होते पण सहसा पुरुषांनी तितकी स्त्रीला मदत करावी आणि स्त्रीनी पुरुषांना समजून घ्यावं एवढीच अपेक्षा अस आहे